आमच्या भागात वर्षभर जे आहे ते जे म्हणजे पावसाळ्यात जे आहे पावसाळ्याचं तूर सोयाबीन आणि मुग उडीद हे घेतले जातात आणि हिवाळ्यात जे आहेत ते घेतले जातात गहू हरभरा इत्यादी पिके घेतली जातात आणि जे उन्हाळी पीक आणि पावसाळी पीक ही या दोन्हींना मानवणारी असतात आणि हे पीक आमच्या शिवारात घेतली जातात